मी सहसा मराठी भाषेतून बातम्या पाहातो किंवा इंग्ल इंग्रजी माध्यमातनं आमच्या भागात स्थानिक भाषेतील बातम्या देणारे माध्यम आहेत त्यांची नावे असे आहेत कोकण लाईव सिंधुदुर्ग लाईव ह्या भोवतालच्या सर्व बातम्या ह्या दाखवल्या जातात आम्ही हेही चॅनल्स बघतो घरात व फार तर टी वी नाईन हाच उपाय आम्ही बातम्या बघण्यासाठी फारसा वापरतो